सांस्कृतिक वारसा म्हटलं तर तो केवळ समाजापुरताच असतो असं काय नाही त्याची सुरुवात आपल्या घरापासूनही होते आपल्या घरामध्ये आपल्यावरती जे काय संस्कार केले जातात ते सुद्धा सांस्कृतिक वारशात वारशातच येतात कारण त्याच तेच संस्कार आपण पुढच्या पिढीवर करत असतो पण दुर्देवाने सध्या हा प्रकार फार कमी होत चालला आहे आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचं फारसा वि विचार सध्याची पिढी करत नाही आहे ही दुर्दैवाची गोष्ट आहे ह्याचं कारण असं की आता सध्या मॉडन युग संगणीकरण झालेलं आहे त्यामुळे माणसातलं माणसाचं अंतर वाढलेलं आहे जग जरी जवळ आलं म्हटलं तरी पण वैचारिकदृष्ट्या जरी जवळ आलं म्हटलं तरी आपण माणसापासून माणसं दूरच करत आहो एकत्र कुटुंब पद्धतीमुळे हा सांस्कृतिक वारसा फार जपला जायचा पण नंतर नंतर जस जसं काळ बदलत गेला कुटुंब विभ विभक्त व्हायला लागली त्यामुळे तो सांस्कृतिक वारसा हा काही काही प्रमाणामध्ये खंडित होत चालला हा सांस्कृतिक वारसा आपला पूर्वजांनीच जपला होता उदाहरणार्थ आपण घरापासूनच सुरुवात करूया घरी लहान मुलं त्यांना संध्याकाळच्या वेळेस खेळून आल्यानंतर हातपाय धुऊन सायंकाळचा परवचा देवाचं स्तोत्र त्यानंतर मग हे हे प्रकार व्हायचे त्यानंतर मग घरातले आजी किंवा आजोबा त्या लहान मुलांना छान छान गोष्टी सांगायचे पण आत्ता हा प्रकार नेमका लोप पावत चाललेला आता मुलं त्या गोष्टीकडं वळतच नाहीत जो तो मोबाईल घेऊनच बसलेला असतो अर्थात त्यात मुलांची पण चूक नाही कारण आईवडील सुद्धा मोबाईलमध्येच अडकलेले आहेत त्यांना एकमेकांकडे बघायला तितकासा वेळ मिळत नाही वेळ मिळत नाही म्हणजे ते वेळ काढतच नाही असं म्हणायला हरकत नाही हा सांस्कृतिक वास वारसा जपण्यासाठी आपल्या पूर्वजांनी ज्या ज्या गोष्टी केल्यात त्या त्या आपण पुनरूज्जीवित कराव्यात असं मला वाटतं आणि साहजिक आहे संगणीकरण झालेले असल्यामुळे तुम्ही आधुनिकतेपासून दूर जाऊ शकत नाही परंतु आपला वारसा सांस्कृतिक वारसा जपत तुम्ही आधुनिक काळात वावरायला शिकलं पाहिजे